हां सिद्धार्त गाईड बोलत आहेत का सर मी गुजरातवरून बोलतो आहे सर मला ते फॅमिलीसोबत वॅकेशन टूरला यायचं आहे तर महाराष्ट्रामध्ये कुठले कुठले आपले प्लेस आहेत टुरिस्ट प्लेस हिल स्टेशन त्याच्याबद्दल जरा मला माहिती पाहिजे होती हो सर हो हो सर हो आठ दहा दिवस नाहीतर पंधरा दिवस

असं

हो हो

ओके सर

सर मग मला ना तुम्ही वॉट्सअपवर सगळे डिटेल पाठवणार का आपलं रूम्सचं आणि त्याच्यामध्ये इन्क्लुझीट काय काय फॅसिलीटी आहेत सगळं आणि कुठल्या प्लेसचे किती ते सगळं

हो हो ओके सर मी तुम्हाला आहे पाठवतो तुम्ही मला सर्व डिटेल्स सेंड करा ठीक आहे सर थँक्यू सर हां थँक्यू हो